हॅलो हॉटेल सागर का नमस्कार मी शैला सोमण बोलते आहे मघाशी मी तुमच्या रेस्टॉरंटला फोन केला होता आणि मला काही पदार्थ हवेत असं सांगितलं होतं पण अर्ध्या तासात येतो म्हणून सांगितलं पण तुमचा डिलिवरी बॉय अजून माझ्याकडे पोचलेला नाही आहे तर काय कारण आहे तुम्ही सांगू शकाल का अदरवाईज त्या डिलिवरी पार्टनरला संपर्क करू शकाल का किंवा त्यांचा नंबर मला देऊ शकाल का तसं असेल तर मी डायरेक्ट त्यांना फोन करून विचारते की ते कुठे ट्राफिकमध्ये वगैरे अडकलेत का आणि तसं नसेल तर तुम्ही मला सांगा की उत्तर म्हणजे तो का येत नाही आहे माझ्या घरी कारण माझ्याकडे पाहुणे यायचेत आणि त्यामुळे मी तुमच्याकडून डिलिव्हरी नेहमी चांगली मिळते म्हणून मी तुमच्याकडे फोन केला आणि तुम्हाला तुमच्याकडून पदार्थ मागवलेत पण ह्यावेळी मात्र असं का तुमच्याकडून होत आहे मला कळत नाही आहे तर काय करू शकता तुम्ही याच्यावर तुम्ही त्यांचा नंबर देताय का तुम्हीच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मला सांगाल की ते का येत नाही येत ते असं असेल तर तुम्ही सांगा तुम्ही सांगितलेलं जास्त चांगलं म्हणजे मला जास्त समर्पक उत्तर आणि चांगलं मिळेल थँक यू